भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ जे आहेत त्याच्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी हॉकी बॅडबिंटन चेस कॅरम पत्ते ट्रेकिंग ट्रेलिंग असे बरेच इंडोर आणि आऊड्डोर गेम्स भारतामध्ये प्रसिद्ध आहेत लोकप्रियही आहेत त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये ट्रेकिंग आणि ट्रेलिंगचा जर आपण विषय जर घेतला ना तर ह्याच्यामध्ये बचेंद्री पाल एक आहे जी महिला आहे आणि जिने एवरेस्ट शिखर सर केलेलं आहे त्याच्यानंतर मे पुरुषांमध्ये जर म्हणाल तर मग संतोष यादव आहे त्याने पण फस्ट एटेममध्येच एवरेस क्लिअर केलेलं आहे आणि बेसकँपला तर बरीच ज मंडळी जाऊन आलेली येत तिकडे त्याच्यानंतर मग क्रिकेटमध्ये तर मग जगप्रसिद्ध मंडळी आहेत आपल्याकडे बरीच त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे कोहली आहे रोहित शर्मा आहेत हे मंडळींनी वल्ड रेकॉड कितीतरी वल्ड रेकॉड मोडलेली आहेत स्वतःच्या आणि एक आयकॉन म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत हे भारताचे त्याच्यानंतर मग चेसमध्ये आहे चेसमध्ये आनंद आहे त्याच्यानंतर केनेरू हंपी एक आहे ही सगळी मंडळी इंटरनॅशनल लेवलवर चमकलेली आहेत आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये ह्यांनी बरेच पाराक्रम केलेलेत असंच म्हणूयात आपण ह्याच्यामध्ये बैठे खेळ खूप खेळले जातात आणि ग्राउंडवर खेळले गेलेले पण बरीच लोकं प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत सध्या भारतामध्ये ओक्के